संस्कृतीमधूनच ही कला निघत असते वारली जर पाहिली तर ही संस्कृती म्हटली जाते पण ती प्रेझेंट होताना एका कलेच्या रूपात सादर केली जाते या गोष्टींसाठी सरकार कॉर्पोरेट सेवाभावी देणगीदार या कोणाकडूनही काही आर्थिक मदत तर मिळतच नाही हे ज्याला त्याला आपला व्यवसाय करून कलेच्या आणि संस्कृतीच्या माध्यमातून आपलं पोट भरावं लागतं